हां बोला सर हां हां राईट राईट हा नमस्कार बोला म्हणजे इनो आहे ना आपल्याकडे फिस्टा हां हां फीचर्स म्हणजे आता नवीनमध्ये लेटेस्ट घ्यायची म्हटल्यावर त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे फोर के डिस्प्ले आलेला आहे साऊंड सिस्टीम म्हणजे सर्व गाड्यांपेक्षा तगडी साऊंड सिस्टीम आलेली त्यामध्ये ॲटो ड्रायविंग फीचर आलेलं आहे स्मार्ट ॲक्सेलरेशन अशा अनेक फीचर्स आलेले याच्यामध्ये आता बॉडीमध्ये पण चांगल्या प्रकारचं मेटल वापरलं जातं हां हां वॉरंटी वगैरे सगळं वाढून दे दे देण्यात ये रादा जुन्या क्रिस्टापेक्षा डिस्काउंट आता परवा गुढीपाडवा आहे बघा म्हणजे तुम्हाला परवा ऑफर बघा रा राहील काही हां हां हा डाऊन पेमेंटवरती पण ऑफरला ॲपला होईल पण ऑफरमध्ये थोडे कमी होईल बघा ऑफरचं म्हणजे आता टेन पर्सेंट असली बाहेर तर मग तुम्हाला फाईव पर्सेंट सेवन पर्सेंटवरती भेटून जाईल

लोकेशन आपलं पुणे हां पुणे मुंबई हायवे गाडीमध्ये रेड आहे व्हाईट आहे ब्लॅक आहे ग्रे सिल्वर हा तेच ते ग्रे सिल्वरमध्येच एअरबॅग वगैरे सहा एअरबॅग भेटेल तुम्हाला सतं टोटल ए सी वगैरे सर्व आहे

कशामध्ये ॲक्सेसरीजमध्ये सर्व तुम्हाला आता साईड हँडल वगैरे सगळं आतमधली इक्विपमेंट्स

चालतं या येऊन भेट द्या एकतर मं म्हणजे कसं आपण करून घेऊ हां ठेवतो